हां तुम्ही माझं बोलणं सलोनी चव्हाण यांच्याशी होत आहे का हां ॲक्च्युली मला तुमचा ईमेल दिसला तुम्ही आमच्या लॅसंटो लायब्ररीसाटी मध्ये क्यू ए मॅनेजरसाठी तुम्ही जॉब अप्लाय केला आहात का हो हो ॲक्च्युली मला तुमचा इंटरव्यू घ्यायचा होता हा ही वन स्टेप आहे इंटरव्यूची तुम्ही इथे सिलेक्ट झाला की तुम्ही डायरेकली आमच्या लायब्रटीमध्ये येऊन आमच्याशी फेस टू फेस तुम्ही बोलू शकतात आणि तुमचा एक मेन इंटरव्ह्यू होईल आणि मग त्यानंतर तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता हा ॲक्च्युली मला इथे तुम्हाला कॉमन क्वेशन्स विचारायचे आहेत काही तुम्ही फ्री आहात ना हो ॲक्च्युली आमचा जॉब एक क्यू ए मॅनेजरचा आहे त्यासाठी आम्हाला वन ऑर मॅक्स म मॅक्झिमम टू इयर्सचा आहे एक्सपिरियन्स लागतो आहे तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला दीड वर्षाचा तुम्ही याआधी कुठे काम केलं कोणत्या लायब्रेटीमध्ये काम केलेलं आणि ओके ओके आणि त्यात तुमचे क्यू सी अपारमे ओके ओके तुम्ही क्यू सीमध्ये होता याचा अर्थ तुम्हाला कॉमन एक्सपीरियन्स आहेत की तिथे काय कसं मॅनेज करायचं वगैरे

आणि तुमचे सॅलरी एक्सपेक्टेशन्स काय आहेत ॲक्च्युली आमच्या बॉनमध्ये असे आहेत की स्टाटिंगचे टू मंथ्स तरी तुम्हाला सॅलरी दिली जाणार नाही कारण तो तुमचा एक्सपिरियन्स पिरेड मानला जाईल तुम्हाला फक्त दीड वर्षाचा अनुभव आहे त्यासाठी आमची लायब्रेटी खूप वेगळी आहे त्यात तुम्हाला खूप वेगळे इक्विपमेंट्स आहेत जे तुम्हाला शिकायचं थोडंसं दोन महिन्यापर्यंत तरी अवधी जाणार तर मग त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकतात तर तुम्हाला ह्या अटी मान्य आहेत का दोन महिन्यानंतर तुमची हळूहळू इक् इन्क्रीमेंट होत जाणार ॲक्च्युली आमचे तुम्ही जसं म्हणतात तसंच आमचं सात लाखाचं पॅकेज आहे पर ॲनम बट आम्ही टू मंथ्स ॲज अ फ्रेशर्स म्हणून ठेवतो दोन मंथ्स तुम्हाला सॅलरी दिली जाणार नाही पण त्यानंतर तुम्हाला जसे तुमच्या ॲज य ॲज पर युअर कॉलिटीज तुम्ही तुमच्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होणार आणि टू पसेंट इक्विटीसुद्धा तुम्हाला दिली जाणार ॲक्च्युली वेळ आमची अशी प्रॉपर नाही आहे तुम्हाला दहापर्यंत कंपनीमध्ये यावं लागणार आणि पाच ते सहाच्या दरम्यान तुम्हाला मध्ये बाहेर सोडलं जाईल आणि तुमची जेवणाची वेळ असेल वन टू व एक ते दोन वाजेपर्यंत आणि ॲक्च्युली आमच्या असं आहे की तुमच्या तुम्हाला फोन दिला जाणार नाही तो कंपनीच्या बाहेर आमच्या काउंटरवर जमा करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री होईल सॅटरडे संडे तुम्हाला सुट्टी दिली जाईल या आणि आता तुमचे नंतर जेव्हा मी तुम्हाला कन्फमेशन ईमेलला तुम तुमच्या ईमेलला समजे तुम सगळे तुमचे डिटेल्स आमच्याकडे आहेत तुमच्या ईमेलला मी सगळे कन्फमेशन डिटेल्स पाठवेन त्यावर कळेल की तुम्हाला कधी जॉईन करायचं आहे किंवा कधी यायचं आहे ते ओके हो हो ठीक हो थँक्यू